दिवाळीला घराची साफसफाई काढतात मग त्याच्यानंतर घराला कलरिंग करतात कलरिंग झाल्यावर पूर्ण वापस सामान धुई धाय करून वापस ठेवण्यात येते मग ते झाल्यावर तर फराळाचा किराणा आणला जाते फराळाचं सामान बनवले जाते मग लक्ष्मीपूजन राहते मग लक्ष्मीला आणायला जाते मग ते झाल्यानंतर लक्ष्मीपूजन होते मग सगळं देवीला सजाऊन बुजाऊन आंब्याची पानं वगैरे बांधून चांगली पूजा सादरी करण्यात येते मग फटाके वगैरे हे सगळे आणून हे फोडल्या जातात मग त्याच्यानंतर दिवाळी झाल्यानंतर मग काय येते मग येते मकन संक्रांती मकन संक्रांती तिळगुळ बनवाय लागते तो ही सन सादरा करावा लागतात होळी येते जशी होळीमध्ये पुरणाची पोळी बनवाय लागते पुरणाच्या पोळीला खूप मान राहतात त्यानंतर रंगपंचमी खेळावं लागतात हे सगळे त्योहार खूप चांगले करावे लागतात नवरात्र येतात दशरा येतात दशऱ्यामध्ये पण आपल्या गाड्या सायकली आपल्या घरचे जे पण अवजारं राहतात ते धुवा लागतात ते धुऊन धावून त्यांची पूजा कराय लागतात मग घरच्या मंदिरामध्ये सोनं चढवा लागतात आईवडिलाला चढवा लागते नंतर देवी वगैरे मंदिरा वगैरामध्ये जाऊन चढवा लागतात हे सगळं केल्यावर तर मग आजूबाजू आपल्या एरियातल्या लोकांना सोनं द्यायला जाय लागतात मोठे बुजरू जे रहातात त्यांना सोनं द्याय लागतात पाया लागा लागतात आशीर्वाद घ्या लागतात